मला सुडोको गेम आवडत नाही कारण त्यात आकडे समजत नाही कधी कधी कोणत्या बॉक्समध्ये कोणते आकडे टाकायचे खूप प्रयत्न केला पण तरी समजायचा नाही एक बॉक्स सॉल्व करायला गेलं तर दुसरा बॉक्समध्ये तो खूप चुकीच्या मार्गाने पडायचा आणि हा खेळ मी कधीच खेळलो नाही आहे तर आणि कुठे बघित कोणाकडे शिकलो पण नाही आहे म्हणून मला तो खूप अवघड जायचा जेव्हा जेव्हा मी तो खेळ करायला घ्यायचो तेव्हा तेव्हा मी चुकीचा आकडे टाकायचो खेळा पुन्हा मला तो खेळ खे मध्ये सोडवायला आवडायचा पण चुकल्यामुळे मला खूप कंटाळ यायचा आणि मग गेम्स बंद करून द्यावा असा वाटायचे तर तो खेळामध्ये थोडा डोकं लावा डोकं लावा लागायचे कारण आकडे बरोबर बॉक्समध्ये पडल्यावर दुसऱ्या बॉक्समध्ये पण तो बरोबर नंबरवरती यायला पाहिजे असे आकडे लावावा लागायचे आणि त्यासाठी चांगलं डोकं पाहिजेल असतं मॅ मॅथसाठी खूप चांगलं डो मॅथ्स मॅथ्स हा खेळासाठी चांगलं डोकं असतं

या ऐवजी मी दुसरे खेळ खेळतो त्या बॅट मला बॅडमिंटन खेळ हा खूप आवडतो त्याच सोडोकोपेक्षा बॅटमिंटन खूप चांगला आहे कारण बॅटमिंटनमुळे शरीराची चांगली हालचाल राहते त्याच्यामुळे माइंड कंट्रोल खूप माइंड माइंड टू हँड कंट्रोल कोऑर्डिनेशन खूप चांगला असतो सुडोकोमध्ये कसं फक्त डोक्याचा व्यायाम होतो पण बॅडमिंटन खेळल्यामुळे पूर्ण शरीराचा व्यायाम होतो त्याच्याने आपले डिसिजन्स घेणे का फास्ट ॲजिलिटी हे असे चांगले जे क असतात ते आपले ओ चांगले वाढतात सुडोको कसा डोक्याचा गेम आहे डोकं लावणे खूप अवघड असते तासनतास बसून त्यामुळे बॅडमिंटन बॅडमिंटनमध्ये एवढे डोकं लाव नाही लागत बॅटमिंटनमध्ये शरीराची हालचाल असते आणि फास्ट गेम असतो फक्त काय आपल्याला शटल इथे तिथे पास करत असतो मग ते खूप सोपे असते सुडोकोपेक्षा सुडोकोमध्ये बसून ता अर्धा तास बसून आपला एक बॉक्स सॉल्व करावा लागतो असे नऊ बॉक्स असतात जर पहिलाच एक बॉक्स चुकला तर आपल्याला दुसरे बॉक्स पण भरावे चुकीचे होऊन जातात त्यामुळे आपल्याला सु सुडकोमध्ये एक बॉक्स ब भरा चांगला बर बरोबर भरला तर दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला कधी कधी तो चुकतो कधी कधी बरोबर होतो त्यामुळे सुडोको हा गेम मला आवडत नाही त्या मला बॅडमिंटन हा गेम आवडतो कारण त्यात जास्त डोकं चालवा नाही लागत आणि त्यामध्ये फक्त बॉडीचा उपयोग असतो माइंडचा जास्त उपयोग नसतो माइंड फक्त खे सुडोकोमध्ये उपयोग करावं लागतं मॅत्समध्ये माझं डोकं म मॅत्समध्ये माझं थोडं कच्चं आहे मॅत्स म्हणून त्यामुळे मला सुडोको आवडत नाही सुडोकोमध्ये जे विद्या जे विद्यार्थी मॅत्समध्ये गणितामध्ये हुशार असतात त्यांनी सुडोको खेळावा आणि जर हा खेळ मुलांना शिकवला तर त्यांचं गणित पण खूप चांगला असा विषय होणार त्यामुळे त्यांचं गणिताचे पेपर खूप सोपे जातील आणि त्यांना गणित हे खूप जो फास्ट येणार आणि मला ज मी जरी मी पण हळूहळू गणित माझं फा चांगलं केलं तर मी पण सुडोको खेळायला चांगलं करेन हा गेम आता जापानमधून खूप देशामध्ये खेळला जातो ज्या ज्या देशात ज्या ज्या माणसांना हुशार आहे डोक्याने गणिताने ते लोक खूप सुडोको खेळतात आणि परत ह्याच्यावरती वेगवेगळे कॉम्पिटिशन पण लावले जातात कॉम्पिटिशन जे सु सुडोको सॉल्व करतील ते कॉम्पिटिशनमध्ये जास्त पैसे जिंकतात